मुलं छोटे असतात तेव्हा त्यांच्यासोबत खेळाय खेळायचं आणि परत त्यांच्यासोबत बॉल वगैरे हे ते खेळायचं आणि जेव्हा ते शाळेमध्ये जातात तीन वर्षाचे झाल्यानंतर नर्सरीला जातात तर तेव्हा त्यांना तयारी करून सकाळी उठून तयारी करून द्यायची शाळेत नेऊन द्यायचं आणि परत बारा वाजता दुपारी घरी आल्यानंतर त्यांना जेवण द्यायचं व्यवस्थित वरण भात भाजी पोळी आणि नंतर त्यांना झोपवून द्यायचं झोपून उठल्यानंतर चार वाजता त्याची ट्युशनची तयारी करून ट्युशनला नेऊन द्यायचं आणि परत घरी आल्याच्या नंतर त्यांन त्यांना आपलं स्वयंपाक वगैरे आटपून त्यांना घेऊन बसायचं आणि त्यांचा अवश अभ्यास घ्यायचा होमवर्क घ्यायचं आणि नंतर त्यांच्याशी त्यांच्याप्रमाणे वागायचं त्यां त्यांना म्हणजे मुलांशी आपल्या मित्रमैत्रिणीप्रमाणे मुलांसोबत मित्राप्रमाणे असा त्यांना सपोर्ट द्यायचा त्यांच्या जे दिवसभराचं जे घडलेलं आहे ते त्यांना म्हणजे जे सांगतात मुलं शाळेतून आल्याबरोबर आपल्या शाळेत जे घडलेलं ते जे घरी सांगतात त्या पॅरेंट्सनी ऐकायचं कारण तसंच मुलांना स सवय होते जसजसे मुलं मोठे होतात तसेच त्यांना सवय लागते की प्रत्येक गोष्ट घरी आपल्या पॅरेंट्सला सांगितली पाहिजे आणि काही महिला काय करतात की ते मुलं शाळेतून आल्याबरोबर जे सांगतात ते सगळे काय करतात चुप रहा चुप रहा म्हणून त्या मुलांना तशीच सवय होते ते गोष्ट लपवतात पण हे असं गलत आहे तर ते मुलं जे शाळेतून येतात जसे सांग सांगतात मुलांना ते पॅरेंट्सनी ऐकलं पाहिजे जे ज्यांच्या जे छोटे असतात ते आपले बोबड्या भाषेत सांगतात पण जसजसे मोठे होतात ते तसतसे हरेक प्रत्येक गोष्ट शाळेत जे घडलेली जी गोष्ट आहे टीचरची मुलांशी मित्राशी मैत्रिणीशी ते घरी आल्यावर जे सांगतात ते पॅरेंट्सनी ऐकलेलं पाहिजे